हो मी ट्रेनने नेहमी प्रवास करत असतो सीट्स बर्थ इंजिन आवा चाके ट्रॅक हे सर्व लोखंडापासून बनलेले आहेत रेल्वेचा प्रवास हा अतिशय सुखकर असतो सोईस्कर असतो आणि आमच्यासारख्या वयस्कर लोकांसाठी ट्रेनचा प्रवास हा अतिशय लाभदायक आहे असे मला वाटते